तर आम्ही जर शेतात जात असतो केव्हा काम करताना तर आम्ही आता जर मॉडर्न सर्वजणं फोन घेऊन जातात आणि फोनात गाणी लावतात आणि करमणूक करतात जशी शेतकरी लोकं आता सर्वांजवळ जसा फोन आलेला आहे आणि कैक लोकं जे रेडियो वगैरे जसे लावतात आणि ते आणि त्यांचा सांस्कृतिक गीत गातात आणि त्याच्यात आनंदित रमवतात आणि खूप सारा आनंद येतो आणि तिथं एकदम शांत वातावरण आणि ती गाणी एकदम आनंदमेव होतो